स्थानिक किंवा राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या प्रमुख क्रीडा किंवा ठिकाण आहेत विभाग क्रीडा संकुल पुणे बालगंधर्व राम मंदिर पुणे वानखेडे स्टेडियम मुंबई महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे राजश्री शाहू फुटबॉल स्टेडियम कोल्हापूर